आज आपण पाहतो की गावागावामध्येअनेक छोटे मोठे उद्योग चाललेले आहेत जसे काही शेती पशुपालन सुतारकाम या पिठाची गिरणी पोल्ट्री दुग्धव्यवसाय पशुपालन असे उद्योग आपण जर बघायला गेलो तर ते अनेक वर्षांपासून चालत आलेले आहेत आणि याचं प्रशिक्षण असं कुठे त्या घरातील लोकांनी घेतलेलं असं आपल्याला लक्षात येत नाही तर ह्याचं कारण म्हणजे हे जे व्यवसाय आहेत ते अनेक वर्ष त्यांच्या घरामध्ये ते चालू आहेत आणि ते चालू असल्यामुळे ती मुलं अगदी लहानपणापासूनच त्या संपूर्ण शेत व्यवसायाबद्दल जे जे त्यांच्या घरातील माणसं त्या अनुषंगानं ची जी काही कामं करतात किंवा त्या अनुषंगाने त्यांची जे काय कामं असतील किंवा त्या प्रकारची त्यांची जी वागण्याची पद्धत असेल जसं मानसूनप्रमाणे किंवा मौसम म्हणजे आपण काय म्हणतो हंगामाप्रमाणे त्यांची जी जी काही कामं असतात त्याचं निरीक्षण ती लहानपणापासून करत असतात आणि काही वेळेला लहान मुलंसुद्धा त्या आपल्या पालकांबरोबर त्याच्यामध्ये समाविष्ट होत असतात जर आपण म्हटलं की पशुपालन म्हटलं तर मुलं आनंदाने एकदी त्या जर गायीगुरं असतील तर त्या गाईगुरांशी खेळतात त्यांच्याशी गप्पा करतात किंवा त्यांच्या प हा खान त्यांच्या अंगावरून हात फिरवतात म्हणजे त्यांनासुद्धा त्याच्याबद्दल आवड निर्माण होते आणि त्याच्यामुळे ती लहानपणपणापासूनच हे बघत असल्यामुळे त्यांना ते काही वेगळं करतात असं वाटत नाही आणि मग आपणही मोठं झाल्यावर हाच व्यवसाय करावा असं त्यांना वाटतं कारण त्यांच्या पालकांनी हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात विस्तारित केलेला असेल तर मग तोसुद्धा आपण एक आपला स्वाभिमान आहे आपल्या पालकानी ते केलं आहे आपल्यासाठी मग त्यांचंसुद्धा आणखी नाव विस्तारावं त्यांचं नाव आणखी मोठं करावं या अनुषंगाने तेसुद्धा त्याच्यामध्ये उत्साहाने भाग घेतात आणि आज बघितलं तर नोकरीसुद्धा दुसऱ्याकडे आपण गेलो तर नोकरीसुद्धा आपल्याला मिळते असं नाही मग त्याच्यापेक्षा आपल्या ज्या हातामध्ये आहे ते आपण केलं तर ते खूप छान होईल आणि म्हणून काही मुलं समजा जरी नोकरी मिळाली तरीसुद्धा आपला जो परंपरागत व्यवसाय आहे आपली एक अस्मिता आहे आपल्या त्या कुटुंबाची अस्मिता आहे आपल्या आपल्या पालकांची किंवा आपल्या समाजाची ती अस्मिता आहे म्हणून तो व्यवसाय अगदी कायमचा हे चालू ठेवत असतात